वाहतूक उद्योगाला तंत्रज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे जसे की उदारणार्थ अगोदर बसवरील वे किंवा कोणत्याही इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करायचा असल्यास स्वतः व प्रत्यक्ष व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीची माहिती मिळवावी लागत होती परंतु आता असं झालं की घरबसल्या आपण त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकतो त्या प्रत्येक गोष्टीला बघू शकतो जसे की उदारणार्थ घरबसल्या आपण रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची स्तिथ रेल्वेगाड्यांच्या तिकिट ही बुकित करू बुकि बुकिंग करू शकतो आरक्षित करू शकतो किंवा सध्या रेल्वे गाड्यांची स्थिती बघू शकतो सध्या कोणत्या ठिकाणी आहे कुठे येणार आहे किती वाजता कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे किती वाजता निघणार आहे किती वाजता जाणार आहे किती वाजता कोणत्या ठिकाणावर पोचणार आहे या सर्व प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी बसून करू शकतो सोबतच तसेच अगोदर आर टी ओच्या सबंधित अनेक कामं करायची असल्यास ते आपल्याला प्रत्यक्षरित्या जाऊन करावी लागत होती परंतु आता घरबसल्याही सुद्धा आपण अनेक गोष्टींचे परवानेसुद्धा घरबसल्या मिळवू शकतो